मी आहे ना बाईकने पनवेलला गेलेलो आहे मुंबईला गेलेलो आहे पुण्याला पण गेलेलो आहे आता भविष्यामध्ये जर तुम्ही विचाराल की मला कुठे जायचं आहे बाईक घेऊन तर मला लडाखला जायला आवडेल कारण तिथलं जे काही वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे ते मला पाहायला आवडेल आता जर तुम्ही विचाराल की बाईक चालवण्याचा काही सल्ला तर बाईक चालवत असताना आपण हेल्मेटही वापरले पाहिजे त्याचप्रमाणे वाहतुकीचे जे काही सर्वसाधारण नियम आहेत आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं काटेकोरपले पालन केलं पाहिजे असं मला वाटतं